नमस्कार माझे नाव राजनंदिनी तोडकरी भारत हा विकसित होणारा देश आहे भारत जरी अनेक विभागात भरारी घेत असला तरी आपल्या भारत देशाला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे जात आहेत आपल्या देशात अजूनही खूप लोकं बेरोजगार आहेत म्हणजे त्यांच्याकडे काम नाही महागाई वाढत आहे त्यामुळे सगळ्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत त्याने गावामध्ये अजून चांगल्या शाळा नाही आहेत आणि सर्वांना चांगले शिक्षण मिळत नाही यावर शिक्षक शासनाने खूप साऱ्या योजना राबवल्या आहेत ज्याचा लाभ सर्वसामान्य माणसांपासून ते अत्यंत गरीब माणसं देेखील घेऊ शकतात काही ठिकाणी अजूनही लोकांना रुग्णालय किंवा औषधं सहज मिळत नाहीत शहरांमध्येे हवा खूपच दूषित झाली आहे आणि पाणीपण स्वच्छ नाही या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार खूप योजना राबवत आहे जसं की मुद्रा योजना या ह्या योजनेमधून सरकार एम्प्लॉयमेंट म्हने म्हणजेच रोजगार वा वाढवत आहे व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांना मोफत उपचार मिळालं आहे बेटी बचाव बेटी पढाव या योजनेमुळे मुलींच्या शिक्षकांना शिक्षणाला मदत मिळाली आहे सरकारने स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे जेणेकरून आपले देश स्वच्छ आणि आरोग्यता ही आहे ह्या अनेक रोजनामु र अनेक योजनांमुळेच भारतातील रहिवासांना खूप लाभ मिळाला आहे जर शासन अशीच योजना राबवत राहिली तर नक्कीच आपला भारत देश सर्वोत्कृष्ट विका विकसित देश म्हणून मानला जाईल